राहुल सर नमस्कार मी नीता बोलते आहे मी तुमची गाडी मी बुक केलेली होती मला यवतमाळवरून नागपूरला जायचं होतं त्यासाठी गाडी बुक केलेली होती तर ही गाडी आमची पोचलेली आहे परंतु जी गाडीचे जे ड्रायवर आहेत ते मला आपलं जो पेमेंट जो डिसाईड झालेला होता त्याच्यापेक्षा यांनी मला पैसे जास्त मागितलेले आहेत पाचशे रुपये तर मी त्यांना तो पेमेंट मी करण्यास नकार दिलेला आहे कारण की आपलं ऑरेडी बोलणं झालेलं होतं की आपण किती भाडं घेणार आहात आणि किती पैशांमधे जाणार आहात तर हे जास्तीचे पैसे चार्जेस त्यांनी मागितलेले आहेत तर हे मला अजिबात आवडलेलं नाही आहे यांनतर जर असेच जर का ड्रायवर मागत राहतील तर आम्ही अशी कुठलीही गाडी बुक करणार नाही आणि तुम्ही तुमच्या ड्रायवरांना तुम्ही सांगू शकता की जर तुम्ही कस्टमरकडून पैसे एकदा बुकिंग करताना घेतलेलं आहे तर परत तुम्ही कस्टमरला पैसे मागू नये कारण की यामुळे बॅड इफेक्ट होतो तर अशा वेळेला परत यांनतर कोणीही मग गाडी बुक करण्यास आनाकानी करेल तर मी त्यांना ड्रायवर जे होतेत मी त्यांना सांगितलंय की मी पैसे काही देणार नाही ते तुमच्याशी डायरेक्ट बोलून घ्या